दररोज मी काहीतरी काहीतरी लिहीत असते जे दिवसात माझ्या काय काय गोष्टी होतात किंवा मी एखादी गोष्ट अनुभवली नवीन अनुभवली किंवा मी माझ्यात काही बदल घडून आणले तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी स्वतःच्या आयुष्यात पाहते त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या डायरीत लिहिते किंवा माझी जर्नल असती मी त्याच्यात लिहिते अशा तर मी दिवसभरात किंवा एखाद्या दिवशी आठवड्यात एकदा किंवा आठवड्यात दोनदा अशा गोष्टी मी लिहीत असते त्यामुळे काय होते माणसाचं मन थोडं मोकळं व्हायला लागतं त्याला कळायला लागतं की त्याच्यात कसे बदल घ घडतात या सगळ्या गोष्टी मी पाळते ज्यावेळेस ले लेखनाचं काम आहे पण समजा आता मी दुसरे पण लेखन करते की मी पोस्ट करते एखाद्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर मग मी ते कसे करते मी एखादा सब्जेक्ट किंवा एखादा विषय निवडते मग त्या विषयाबद्दल इकडून तिकडून माहिती गोळा करते किंवा मला त्या विषयाबद्दल काय माहिती आहे हे मी लिहून ठेवते पेपरवर ते लिहिल्यानंतर मग मी त्याला रूपांतर करते व्यवस्थित पद्धतीने एखाद्या फॉर्मल लँग्वेजमध्ये दुसऱ्या भाषेत किंवा मराठीतच आणि ते लेखन मग मी पोस्ट करते असं माझी लेखनाची सवय आहे मग वा ते लेखन कसं वाढतं ते लेखन वाढतं की तुम्ही आपल्या स्वतःला कसं पाहता स्वतःबद्दल काय काय तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही काय वाचता या सगळ्या गोष्टींमुळें तुमची लेखनाची सवय किंवा तुमचं एक बुद्धिमत्ता वाढते तर ते त्या सगळ्या मी गोष्टी पाळते रेगुलर दिवसून दिवशी बास एवढंच